माझ्या बागेत मी सध्या फुलझाडं लावली नाही आहेत पण माझ्या बागेत नारळी नारळीची सुपारीची ही सगळी भा झाडं आहे जे की सावली देतात आणि समुद्रकिनारी हीच जास्त झाडं उगवली जातात त्यामुळे मी जास्त करून नारळीची आणि सुपारीची झाडं लावली आहेत नारळाला नारळ आलेले पाहून मला खूप भारी वाटतं पहिले मला असं वाटलेलं म्हणजे सुरवातीला मी एकच झाड लावलं होतं नंतर मग मी ते हळूहळू हळूहळू डेवलप करत गेलो सगळी मग चार पाच झाडं लावली नारळाची आणि मग त्यांना नारळ आले नारळ त्याच्यात थोडा त्रास होतो ते उंदीर वगैरे ना नारळ पाडतात झाडावरून झाडावर चढून बट ठीक आहे सावली वगैरे खूप छान मिळते आणि दुसरं म्हणायचं तर नारळपाणी सकाळी सकाळी रोज एक नारळ त्याच्यानंतर फुलझाडंसुद्धा लावली आहेत माझ्या आईनी काहीतरी थोडीफार सो असं घरी गेल्यावर प्रचंड शांत आणि एकदम असं असं वाटतं की कुठेतरी चांगल्या जागी बागेत येऊन आराम करतो आहे असं वाटतं लॉन वगैरे आहे माझ्या बागेत त्याच्यामुळे मला खूपच रिलॅक्स फील होतं तिथे बसल्यावर आणि पावसाळ्यात तर अतिशय ग्रीनरी असते फुलं सगळं हिरवळ सगळीकडे असते त्याच्यामुळे सगळं असं वाटतं की मी काय त्याला म्हणता येईल आपल्याला सोन्याहून पिवळं असं म्हणू शकतो आपण त्याला जे की वाटतं मला